भारताचा इतिहास खूप चांगला आहे भारतात अनेक थोर महापुरुष होऊन गेले त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज पंडित नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी नथुराम गोडसे तात्या टोपे आणि शिवाजी महाराजांचा इतिहास तर खूपच छान छान आहे स्वातंत्र्यासाठी भरपूर त्यांनी परिश्रम घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदी स्वराज्य स्थापन केले आणि याच्या चळवळीत म्हटलं तर सुभाषचंद्र बोस सावरकर बंधू लोकमान्य टिळक आणि भरपूर नेत्यांनी आपले परिश्रम आणि प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याबद्दल त्यांचे मन पूर्वक आभार मानतो